महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे त्या ठिकाणी निसर्ग निसर्गसंपत्ती खूप आहे वृक्ष आणि त्यामुळे तिथे हिल स्टेशन असल्याने खूप थंड वातावरण आहे त्यामुळे महाबळेश्वर हे अतिशय चांगलं पर्यटनस्थळ आहे त्याचबरोबर माथेरान माथेरान हे सुद्धा एक अतिशय चांगलं ठिकाण आहे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये माथेरानला खूप महत्व दिलं होतं ते ही थंड हवेचंच ठिकाणं आहे गोवा गोवा हे पर्यटनासाठी खूप चांगलं ठिकाण आहे चांगले समुद्रकिनारे आणि तिथे मच्छी मासे हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात मिळतात भारताबाहेरील अनेक पर्यटक त्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतात आणि त्या सोनेरी वाळूमध्ये त्यांना ऊन अंगावर घ्यायला खूप आवडतं समुद्रकिनारे स्वच्छ आहेत गोव्याचे नारळ सुपारीच्या बागा आहेत त्यामुळे हवामान खूप चांगलं असतं त्यामुळे बा बाहेरच्या राष्ट्रातील अनेक पर्यटक गोव्यामध्ये येऊन भारताच्या आर्थिक गोष्टीस हातभार लावतात त्याच्यानंतर काही ठिकाणं आहेत ती राजस्थानमध्ये विशेषतः दोन तीन ठिकाणं खूप चांगली आहेत त्यामध्ये जयपूर उदयपूर ही ठिकाणं चांगली आहे जयपूरला पिंक सिटी बोललं जातं आणि अनेक त्या ठिकाणी चांगली ठिकाणं स्थळं पाहण्यासारखी आहेत त्यामुळे अनेक पर्यटक राजस्थानला मुद्दामहून जात असतात अशी भारतामध्ये अनेक ठिकाणं आहेत ताजमहाल हे आपल्या जगातील आश्चर्यांपैकी एक चांगलं आश्चर्य असं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक त्यास पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात